हां नमस्कार बोला हां हां हां बोला ना बरं बरं हां हां बोला ना आमचं इथे गणेश मार्केट म्हणून रत्नागिरीमध्ये दुकान आहे बोला ना काय मदत हवी आहे हां हां म्हणजे कुठले मासे हवे आहेत तुम्हाला कटला का बर श मी माझ्या काम कामगारांना विचारून बघतो जर शिल्लक असेल तर सांगेल हो हो म मी विचारून बघते ना तसं मला पण सांगता येणार नाही कारण की मी आमच्या शॉपवर नाही आहे ना आत्ता हां मी त्यांना कॉन्टॅक्ट करेन अजून कुठलं काही पाहिजे का तुम्हाला सामान हो सांगते ना गणेश मार्केट रत्नागिरी गाडी तळ हां पण तुम्हाला किती पाहिजे नाही ते सांगा ना म्हणजे पैशाचं व्यवस्थित लाव पैसे वगैरे व्यवस्थित लावायला दो दोनशे तीनशे म्हणजे किती किलोचे पाहिजेत हां म्हणजे दोन तीनशे किलो ना मग मग दहा हजार रुपये होतील बघा तुम्हाला परवडतं आहे का नाही तुम्हाला पण परवडलं पाहिजे आणि आम्हाला पण परवडलं पाहिजे तसा रेट सांगा ना तुम्ही म्हणजे तसं बोलायला नाही हो आम्हाला पण परवडलं पाहिजे ना आमचं पण दुकान आहे नाही हो आमच्याकडे ताजे असतात परत ट्रान्सपोर्टचे पैसे हे ते मग आम्हाला पण चार पैसे मिळाले पाहिजे ना बरं तुमचं राहू द्या आमचं राहू द्या नऊ हजारमध्ये करूया बरं तुमचा ॲड्रेस सेंड करा मग

हो म्हणजे आत्ता ते कामात आहेत जर ते फ्री असतील तर लवकरात लवकर पाठवून देईन तसं काय नाही पाच वाजेतोपर्यंत नाही होऊ शक्यतो साडेपाच सहापर्यंत पाठवू कारण की आम्हाला पण आम्हाला पण हे गाडी वगैरे बघावे लागेल ना हां हां थँक्यू वेलकम वेलकम हां